आठ दिवसापहिले मी मार्केटमधून एक गॅस शेगडी आणली ते गॅस शेगडी खूप चांगली दिसत होती दुकानात म्हणून मी तिला घरी घेऊन आलो तर घरी आणल्यावर ते दोन चार दिवस तर चांगली चालली पण मग तिनं आपलं नाटक दाखवणं चालू केलं तिला म्हणे बिना लायटरनं पेटते पण तिच्या इतक्या वेळा पेटवायचा मी प्रयत्न करतो तर ते पेटायलाच तयार नाही पेटेच नाही ते मग असं वाटलं का लायटरनं पेटेल पण ते लायटरनं बी नाही पेटेल इतका परेशान झालो अहो मी त्या शेगडीपायी आणि मी हे चुकी केलं का ते गॅस एजन्सीमधून नाही घेतलं आणि काय त्या एका दुकानातून घेतलं तिथे सेल लागली होती तर मला असं वाटलं का ते स्वस्त आहे पण ते स्वस्तबी नाही भेटली एवढी महाग भेटली आणि गॅ मी ऐकलं का गॅस कंपनीमध्ये ते शेगडी स्वस्त आहे लेकान त्या दुकानवाल्यानं मला एवढं उल्लू बनवलंन